हॅलो नमस्कार मी सलोनी बोलते मी युपीमधून फिरायला आलेली कोल्हापूरमध्ये मला सीफूड ख खायचं होतं आणि मला कळण्यात आलं की तुमचं रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे तर मला डिशेस काही तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही काय मला चांगलं चांगलं करून घालू शकता

अच्छा अच्छा अच्छा आणि मला जास्तकरून म्हणतात ना काही तुमचंमध्ये म्हणतात पाप्लेट असं काहीतरी आहे ना काहीतरी तर ते त्याचामध्ये ना मला थोडंसं लाईक तिक तिखट मला पाहिजे पण एवढं पण तिखट नको की म्हणजे तुम्हाला कळतंय ना म्हणजे जास्त तिकटही नको आहे आणि असं आणि मला खेकडे खूप आवडतात

चालेल चालेल चालेल चालेल ठीक अजून हो हो हो हो हो हे पण मी ऐकलं आहे हां हां हां अच्छा अच्छा हां हां हां मी युपीमधून आं हां मी युपीमधून आल्यामुळे मलाही ही सगळे पदार्थ खूप आवडतात आणि मला माहिती नव्हतं की हे एवढे पदार्थ हां हां बोला

अच्छा ही राजारानी म्हणजे नक्की काय आहे म्हणजे मला माहिती नाही सांगू शकाल का सविस्तर अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा मी तुम्हाला हो हो अच्छा हो हो मला माहिती आहे म्हणून हो मला माहिती आहे म्हणूनच तुम्हाला मी संपर्क केला आहे मला मला फक्त चांगलं आणि ए ए वन लाईक मला खूप असं छान बनवून खायचं आहे बस अच्छा अच्छा चालेल सर मला तुम्ही अजून काही आहे का ते तुम्ही काय बोललात सुकट काय बोललात ते मला हां ते काय असतं सुकट म्हणजे नक्की काय असते कसं बनवतात ते लोकं अच्छा अच्छा खूप कमी कमी प्रमाणात जेवते हो म्हणून अच्छा अच्छा अच्छा अच्छा आणि ते सुक मला ओ नक्की नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद हां अच्छा ते अहो आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे खूप मला आता आतुरता आहे मला खायचं आहे आणि ती बुम्बील तुम्ही मला एक विचारायचं होतं बोंबील ती उन्हात सुकवून आणि मीठ असं लावून काहीतरी करतात ना तो मासा अच्छा अच्छा अच्छा अच्छा नक्की नक्की नक्की मला जर आवडलं तर माझे काही फ्रेंड्स आहेत मित्रमैत्रिणी युपीमध्ये त्यांनाही मी नक्की हो पैसे मला आवडलं तर तुम्हाला मी खुशीने अजून खुशीने मी खुश होऊन मी तुम्हाला अधिकही पैसे देईन त्या पैशाची काही हे नाही पण तुम्ही फक्त मला जसं मला पाहिजे तसं हो हो हो हो हो हो हो नक्की नक्की नक्की चालेल चालेल धन्यवाद हां हो नक्की नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद हां